आम्ही सकाळी आणि संध्याकाळी पण असे धावतो आणि धावण्याला आम्ही तरी दोन एक तास वगैरे देतो कारण की धावणं म्हणजे एक आमचा छंदच नाही तर एक आमच्यासाठी छान गेमसुद्धा आहे आणि तो त्याची जी प्रेरणा आहे आम्हाला ते आम्हाला म्हणजे असा एक उत्साह देते खेळण्याचा आणि खेळण्याचा आणि मेन म्हणजे एक इन्स्पायरस आहे आमच्यासाठी की एक आम्ही म्हणजे आम्हाला आजार नाही होत आणि छान त्याचे बेनिफिट्स पण आम्हाला मिळाले आमच्या घरच्या साईडच्या काकूला मावशीला दादाला बेनिफिट्स वगैरे मिळाले आहेत तर त्यामुळे आम्हाला चांगलं वाटते धावणं आणि मेन म्हणजे हा आमचा एक फेवरेट गेमच बनला आहे धावणं आणि ते एक आमची हॅबीटसुद्धा बनली आहे सकाळ संध्याकाळ आणि जर आम्ही ज्या दिवशी आम्ही धावलो नाही किंवा धावायला गेलो नाही त्यादिवशी आमचे पाय दुखते आणि खूप काही असं वेगवेगळं घडते आणि बेकार वाटते म्हणून त्यामुळे आम्ही नेहमी नेहमी धावतो आणि नेहमी धावतो आणि त्यामुळे आम्हाला आमची म्हणजे आम्ही निरोगी राहतो आम्हाला एक पण असा आजार होत नाही आणि म्हणजे एखादा ती ते होतच राहते पण असं आम्हाला जास्त होत नाही आजार आणि म्हणजे असं दिवस पण छान जाते आणि सगळं काही आणि पुढं जाऊन धावणं म्हणजे आम्ही एक धावणं म्हणजे एक आम्ही स्पोर्ट्समध्ये राहू शकतो धावण्याचे पण खूप चांगले हे आहे बेनिफिट्स तर त्यासाठी आम्ही हे इतकं करतो आणि आम्हाला हे एवढं करण्यात एवढी छान वाटते आणि प्रेरणा जे आहे आम्हाला हे प्रेरणा आम्हाला आमच्या म्हणजे आम्ही स्वतःकडे पाहूनच घेतो आणि आम्हाला आमच्यामधूनच मिळते तर काही नाही